हॅलो हां हे फुलाचंच दुकान आहे का आम्हाला संक्रांतीसाठी फुले पाहिजे होती सजावटीसाठी फुले पाहिजे होती गुलाबाची निशिगंधाची जी शेवंतीची हां पाकळ्या पण आहेत का त्याच्या गुलाब पाकळ्यानंतर झेंडूच्या हो कुठे आहे तुमचं दुकान

बरं बरं मग

आणि गजरे आहेत का हां हां हा ठीक आहे मग मी कोणाला तर पाठवते घरनं तर पाच किलो गुलाबाच्या पाकळ्या दोन किलो झेंडूच्या आणि दोन किलो मिक्स फुलं घालून द्या गुलाब झेंडू शेवंती नाही नाही आमच्या घरचे येईलेत आम्ही घरी तयारी करत आहोत संक्रातीसाठी

ते फ्रेश फुलं असतील तर द्या नाहीतर कोमेजलेलं नको देऊ हां हां आणि गजऱ्याचा काय रेट आहे कमी नाही का काही जास्त घेतल्यावर पंचवीस पाहिजेत हो चालतं आहे ऑनलाईन करायचे का तिथं कॅश द्यायची हा बरं बरं